सगळ्यात प्रथम म्हणजे ट्रेकिंग करताना वातावरण कसं स्वच्छ ठेवायचं तर धूम्रपान वगैरे ह्या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी ट्रेकिंगच्या ठिकाणी बंदच असल्या पाहिजेत त्याला बंदी असली पाहिजे आणखीन म्हणजे ज्या आपण पाण्याच्या बॉटल्स नेतो किंवा खाण्याचे काही पदार्थ नेतो वेफर्स नेतो किंवा पॅकिंगची पॅकेजमध्ये असणारे जे खाद्यपदार्थ असतात याचं ज्या आपल्याबरोबर नेत आहे त्याच माणसानी आपल्याबरोबर ते पुन्हा आपल्या त्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे ट्रेकिंगच्या ठिकाणी आजकाल आपण पाहातो की बऱ्याचशा ठिकाणी वेफर्स आणि इतर जे पदार्थ असतात याचे जे रॅपर्स असतात म्हणजे ज्याचे कवर्स असतात हे पडलेले असतात पाण्याच्या बाटल्या तर बऱ्याचशा ठिकाणी पडलेल्या असतात माझं म्हणणं असंच आहे की जे कोणी ट्रेकिंगला जात आहे किंवा अशा सार्वजनिक ठिकाणी फिरायला जात आहे यांनी ही नक्कीच खबरदारी घेतली पाहिजे की आपल्या वस्तू आपण परत आणल्या पाहिजेत आणि त्याचं सार्वजनिक ठिकाणी कुठेही असा अस्वच्छता पसरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे बस इतकंच माझं सांगणं आहे की ट्रेकिंग करताना आपण स्वच्छता राखा